आमच्या भागात कुपोषण ही एक सामान्य समस्या आहे सर्व लोकांना अशुद्ध पाणी आणि पोषक आहार हा मिळतो का आणि ही समस्या कशी सोडवेन मी तर पहिली गोष्ट मी कुपोषणावरती बालवाडी वगैरे असते तिथे मी जाऊन चेक करेन की प्रत्येक मुलाला अंगणवाडीमधून जे औषधं वगैरे म्हणजे औषधं अक आहार वगैरे देत आहेत तो सगळा आहार त्यांना पुरतो का आणि ते तो आहार ग्रहण करतात का म्हणजे काही मुलं असतात जे आहार घेतात बालवाडीकडून पण ती खात नाहीत ती तसंच ठेवतात त्याचं काहीतरी करतात नाहीतर कोणाला तरी कुत्र्यांना वगैरे घालून टाकतात असं न करता त्यांनी ते खाल्लं पाहिजे याची मी दखल घेईन सर्व लोकांना शुद्ध पाणी आणि पोषक आहार मिळतो का मी गाव गावामध्ये किती कारखाने आहेत आणि ते पाणी कुठून येतं याचा शोध लावेल आणि जर तिथे अशुद्ध पाण्याचा कुठे मला स्रोत दिसलं तर मी ते शुद्ध करण्यासाठी सरपंचांकडे रिक्वेस्ट करेल आणि त्यामुळे पोषक आहार त्यांना मिळणारच कारण की तेच पाणी आपण शेताला घालतो त्यामुळे तिथे चांगली भाजी उगवणार चांगलं पाणी दिलं तर चांगली भाजी उगवणार अशुद्ध पाणी दिलं तर अशुद्ध त्यामुळे मी त्याचं दखल त्याची दखल घेईन आता मी ही सगळ्या समस्या सोडवणार कशा तर आता शुद्ध पाणी वगैरे सगळं मी चेक करेन की नदी ओढे वगैरे साफ आहेत की नाही जर साफ नसतील तर सरपंचाकडून ते साफ करून घेतले जातील त्याची मी दखल घेईन